राज्यातील विविध कला व हस्तकौशल्ये यांचे संवर्धन करण्यासाठी तसेच कला व हस्तकौशल्ये यांच्या शिक्षणाच्या प्रशिक्षणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध सामाजिक संस्था कार्य करतात राष्ट्रीय कला अकादमी यांसारख्या संस्था सुद्धा या कामात मदत करतात विविध ठिकाणी तिथल्या पारंपरिक कला हस्तकौशल्ये यांची जपणूक करण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी या सामाजिक संस्था कार्यरत असतात